मराठी भाषेमध्ये ग्रामीण मराठी शब्द मला फार आवडतात जसे की वावर शीड वावर रान पलटी नांगर असे ग्रामीण शब्द मला फार आवडतात आणि माझी मातृभाषाच मराठी असल्यामुळं मला मराठी ल भाषेमधले मराठी भाषा ही टप्प्या टप्प्याने बदलत जाते फार कमी कमी अंतरामध्ये म मराठीची व्हेरी मराठीमध्ये बदल होत जातो आणि तो एक मराठीमध्ये एक प्रकारचा गोडवा निर्माण होतो त्या भाषेमुळे त्यामुळे ही भाषा खूप आवडते आणि माझी मातृभाषा मराठी आहे त्यामुळं त्यामुळे मी लहानपणापासून मराठी बोलतो ऐकतो आणि त्यामुळं मराठीबद्दल मला जी आपुलकी आहे त्यामुळं मला जन्मजातच त्याबद्दल अभिमान आहे त्यामु आणि मराठी भाषेमध्ये एवढे साहित्यिक आणि खूप अना अनादी काळापासून साहित्यिक झाले आहेत आणि एक संस्कृतची पोटभाषा म्हणूनच मराठीचा उगम आहे तर संस्कृतचा संस्कृतपासूनच एक अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि आत्ताच रिसेंटली त्या मराठी भाषेमध्ये मराठी भाषेला एक अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यामध्ये इतकं लिखाण झालेलं आहे की भ भगवद्गीतेचा अनुवाद ज्ञान संत त्रज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधून केला तुकारामानी गाथा लिहिली आणि तसेच शिवाजी महाराजांनी अनेक मराठी वाङमय संभाजी महाराजांनी त्यामध्ये ग्रंथ लिहिले आहेत त्यामुळं मराठी भाषा ही अभिमान करण्यासारखी आहे आणि मला खूप अभिमान आहे